लहान उद्योग म्हणजे असे व्यवसाय जे मर्यादित गुंतवणुकीवर चालतात फार मोठा कर्मचारीवर्ग नसतो पण तरीही ते स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देतात जसं की घरगुती खाद्यपदार्थ तयार करणारे कात्रीतून डिझायनर कपडे शिवणारे पापड लोणचं करणाऱ्या गृहिणी किंवा हस्तकलेच्या वस्तू विकणारे शिलाई त्यानंतर बेकरी किंवा स्टार्टअप्स वगैरे याचं एक उदाहरण म्हणजे लिज्जत पापड या उद्योगाची सुरूवात एकोणीशे एकोणसाठ साली केवळ सात महिलांनी केली त्यांच्याकडे मोठा कारखाना नव्हता पण त्यांनी घरच्या घरी पापड बनवायला सुरुवात केली आणि या पापडाचं नाव ठेवलं लिज्जत लिज्जत म्हणजे काय चविष्ट हळूहळू त्यांच्या पापड्यांना मागणी वाढत गेली आणि आज त्यांची कंपनी हजारो महिलांना रोजगार देत आहे हे खूप प्रेरणादायक उदाहरण आहे कारण त्यांनी कोणतंही मोठं कर्ज घेतलं नाही फक्त मेहनत प्रामाणिकपणा आणि एकमेकांवर विश्वास ठेवून या सगळ्यांनी आपला व्यवसाय उभा केला त्यांचा व्यवसाय फक्त आर्थिक दृष्टिकोनातून मोठा नाही तर सामाजिक दृष्टिकोनातूनही मोठा आहे कारण त्यांनी अनेक महिलांना स्वयंपूर्ण बनवलं अशा लहान लहान उद्योगांमुळे आपल्या समाजात आर्थिक समतोल राहतो आपणही अशा स्थानिक व्यवसायांना मदत करून त्यांना ह वाढायला हातभार लावू शकतो ज्या काही महिला असतात ज्या शिकलेल्या नसतात त्यांना अशा उद्योगांचा खूप उपयोग होतो असे लहानसहान उद्योग केल्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतात